आमच्या परसबागेमध्ये फुलांची झाडं आणि वृक्ष ही झाडंसुद्धा लागलेली आहेत फुलझाडांमध्ये गुलाब कण्हेर मोगरा जास्वंद यासारखी झाड तर आहेच परंतु उंच वाढणाऱ्या वृक्षांमध्ये कांचन मोहा यासारखी झाडंसुद्धा आम्ही लावलेली आहेत संपूर्ण विदर्भातून दुर्मिळ होत चाललेली झाडं जसं रिठ्ठा ह्या झाडांचा सुद्धा आम्ही मारुती चितमपल्ली यांच्या सल्ल्याने ऑक्सिजन पार्कमध्येच ह प्रचंड वृक्ष लावलेली आहेत ज्यावेळेला याची उपयुक्तता सर्व समाजाला आम्ही समजावून सांगतो तेव्हा त्यांनीसुद्धा ही झाडं आपल्या शहरात आपल्या बागेत आपल्या वृक्षांच्या छायेकरता सुद्धा झाडं मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत इतकंच नाही तर पर्यावरणाचं रक्षण करण्याकरता ही सर्व झाडं मानवाच्या उपयोगाकरता आहे आणि तीच आपल्याला ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर देतात कोरोनाच्या काळात आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर विकत घ्यावं लागलं परंतु ज्या ज्या ठिकाणी दाट वनराई होती त्या त्या ठिकाणी लोकांना करोणा अगदी कमी झालेला आहे औषधी गुण ह्या सर्व वनस्पतीमध्ये आहे हे सुद्धा या निमित्ताने आमच्या लक्षात आलं